या ताई काय पाहिजे तुम्हाला कुंदा ताई कांदे वगैरे पाहिजे होते तुम्हाला की डाळ वगैरे पाहिजे होतं लिहून द्या ना तांदूळ एक किलो वीस किलो का म्हणजे हे लिस्ट द्या ना तुम्ही आपल्या इथले हो का ताई किती लोकांचा आहे तसा हे कार्यक्रम तुमचा पंचवीसएक लोकांचा ना हो काय तर प पस्तीस एक का तुम्ही वीस किलो घेऊन टाका ना तांदळाची एक बोरी वीस किलोची आहे एक पंचवीस लोकांसाठी वीस किलो होऊन जाईल कमी जास्तसाठी

ते आता तर रेट कसा मार्केटमधे एकशे ऐंशी एकशे न नव्वद किलो आहे पण आम्ही तुमच्यासाठी एकशे साठ दीडशे लावून टाकू ना तिचं वरणही चांगले बनंल आणि हे मसाले वगैरे मसाले वगैरे जे जेवढी क्वांटिटी ह्या लिस्टमध्ये दिली आहे तेवढी देऊ का

आणि हे बघा तीनही देऊ का पूर्ण हे ठीक आहे क्वॉलिटीचं आपल्याकडे दुसऱ्याही कंपनीचं आहे न एक तुहीन त्याच क्वॉलिटीचं आहे आणि त्याच स्वादही चांगलाय कंपनीच्या पतंजलीचं आहे ना आपल्याकडे नॅचरलही आहे तो

शेंगदाणे पाच किलो आता आता एकशे वीस रुपये किलो आहे हे टोटल तुमचं पाच ढाई हजारपर्यंत जाते तुमचं करून ते आत्तासाठी

ठीक आहे मी पॅक करून देतो आपण ना